हां हां बोल ना

चल ना कधी जायचं ठीक आहे ठीक आहे ना चल ना मग फॅमिली घेऊनच जाऊ आपण मस्त मंदिरच आहे ना हा हा यवतमाळमध्ये हो आहे मला खूप जणांनी सांगितलं त्याबद्दल चांगलं मंदिर गार्डन मुलांना खेळण्यासाठी आहे म्हणे तिथं मस्त ठीक आहे कधी एखादी तारीख फिक्स कर ना मग म्हणजे कसं आता तुला सुटी आहे पण मला थोडं मॅनेज करून घ्यावं लागेल मग ठीक आहे ना मग या शनिवारी चलायचं का

बरं ठीक आहे मी पण आई बाबाला सगळ्यांना सांगते शनिवारला आपण मग काय टिफिन वगैरे घ्यायचं का बरं हो म्हणजे मग जर क मंदिरा मंदिरात जेवणाची व्यवस्था जर नाही आहे वाटतं बहुतेक कारण सांगत होती ते माझ्या मैत्रिणी गेल्या होत्या मागे तर आपण जर टिफिन घेऊन गेलो तर लेकरं बिकरं राहतीत सोबत तर तेवढंच चांगलं आहे प पाणी वगैरे नेलं तर हं

हं हं हा तेच ना म्हणूनच हो मी पण तेच विचारच करत होते की आपण एखादी ट्रिप काढू म्हणून पण बरं झालं तूच गोष्ट काढली

ठीक आहे ना शनिवारला जाऊ आपण सकाळीच जायचं ना ठीक आहे मग हो हो हो ठीक आहे जाऊ आपण नक्की